नागपूर जिल्ह्यामध्ये मनोरंजनाचे पर्याय खूप काही उपलब्ध आहे पार्क पण आहे क्रीडा सुविधासुद्धा आहे थ्येटरसुद्धा आहे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा नागपूरमध्ये होतात क्रीडा मैदाने नागपूरमध्ये आहे ते म्हणजे वानखेडे स्टेडियम त्यामध्ये मोठमोठे क्रिकेटर्स किर क्रिकेट खेळायला येतात जसे की विराट कोहली महेंद्रसिंग धोनी हे सर्व मोठे प्लेयस तिथे क्रिकेट खेळायला येतात आणि त्यांनी खेळलेसुद्धा आहे आजपर्यंत चित्रपटगृहे नागपूरमध्ये बर्डीमध्ये आहे ती म्हणजे पंचशील टाॅकीज आहे आणि जानकी टाॅकिज आहे अलंकार टाॅकीज आहे या सर्व टाॅकीजमध्ये मूवीस खूप छान प्रकारे दाखवले जातात आणि तसेच उद्याने नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे आणि जे गार्डन्साय ते तर नागपूरमध्ये हर जो बी स्क्वेअर आहे जो बी नगर आहे त्या सर्व स्क्वेअरमध्ये गार्डन्स तर ह उपलब्धच आहे त्या गार्डन्समध्ये सर्वजणं जाऊन सकाळी या संध्याकाळी घुमू शकतात छान प्रकारे तिथे व्यायाम करायचे सर्व काही सामान उपलब्ध आहे